मी आतापर्यंत पुस्तकं वाचली परंतु पुस्तक वाचून कधी रडायला ला आलेलंय असं कधी झालं नाही पुस्तक वाचण्यामध्ये आनंद मला मिळाला अन त्या याच्यामध्ये मी जी वाचलेली पुस्तकामध्ये आता सध्या त अगदी नुक नुकतंच वाचलेल पुस्तक म्हणजे समर्थ रामदासांचं चरित्र हे मी वाचलं त्यामध्ये रामदास्वामी हे किती महान होते हे त्यामुळं मला समजलं रामदासस्वामी त्यांना जी काही अ त्यांना त्यांनी दिलेलं त्याच्यामध्ये जे काय वनस्पतींची माहिती आहे ही चांगल्या पद्धतीची त्यानी दिलेली आहे ती माहिती समजली ते त्यानी पा त्यानी ज जे काय आपलं मठ स्थापन जसे केले ते त्या ते त्यासाठी कि ते किती म त्यानी कष्ट घेतले हे समजलं त्यानंतर ते त्याच्यानंतर व्यायामाचं महत्त्व एक लोकांना कळावं म्हणून त्यानी मारुतीची मंदिरं ठिकठिकाणी कशी स्थापन केली हे समजलं आणि हे सगळं वाचल्यामुळं समजलं पण ते पुस्तक चांगलं चांगलं होतं त्यामुळं रडायला होणारं पुस्तक असं कुठलंच पाच हे झालं नाही किंवा पुस्तक वाचल्यामुळं रडायला कधी आलं नाही जेव जे मिळालं ते आनंद मिळाला असंच पुस्तकं वाचलेली आहेत अन त्यामुळं कधी असं रड रडायला वगेरे आलं नाही पुस्तकं वाचली ती चांगल्या पद्धतीने वाचली कादंबऱ्या वाचल्या कथा वाचल्या पण रडणाऱ्या कधी झाल्या नाहीत उलटा आनंद मिळाला त्यामुळं हे पुस्तक जी मी वाचली ही चांगल्या पद्धतीनी पुस्तक वाचली समर्थ रामदाासांच्या प्रमाणच गुरुजींचं चरित्र पण मी वाचलं गुरवलकर गुरुजींचे द्विततीय सरसंघ चालक आहेत त राष्ट्रीय सरसंघाचे त्यांचं चरित्र वाचलं ते तर योगी होते त्यांनी किती कठीण परिस्थितीमधलं काम केलं हे पण समजलं या पद हे वाचल्यामुळं मला समजलं आणि त्यात आनंद मिळाला